मी लहान असताना माझ्या वडलांनी कोकणातून चिक्कुचं झाड आंब्याची झाडं बरीच फळझाडं आणलेली ती लावलेली आम्ही लहान असताना ते हातपंप बोर तेनं हापसून हापसून पाणी घालायचं आणि ती झाडं आम्ही तशी मोठ्ठी केलेली त्या वेळेला पाइपचं किंवा असं साधन काहीच नव्हतं पाणी घालण्याचं वगैरे बादलीनं किंवा असंच पाणी घालायचो पण ती आता झाडं बघतानी इतकी मोठ्ठी झाली आहेत तर त्याला इतकी फळं लागतात ती बघितल्यापासून त्याची आवडच निर्माण झाली की आपण एखादं झाड लावलं त्याचं फळ बरेच वर्षं लोकं खातात किंवा आपली पुढची पिढी पण खाते त्यामुळं बागकामाचा छंद मला त्याची आवड निर्माणच झाली पर्त तिथून मग फुलांची आपण एखादं रोप लावलं चार लोकं त्यातली फुलं न्हीऊ शकतात देवाला घालू शकतात केसात मावळू शकतात तेआ वास वातावरण सुगंधी वास येतो वातावरण चांगलं होतं शुद्ध होतं ऑक्सिजनमय होतं त्यामुळं मला बागकामाचा छंद लाग